मी इतक्यातचं रिबॉक कंपनीचे रेनकोट घेतले आहे रेनकोट म्हणजे वरचा शर्ट आणि खालची पॅन्ट पॅन्ट तर ती घातल्याघातल्याचं ती दोन पायाच्यामधून फाटली म्हणजे एवढी क्वालिटी त्याची बेकार आहे त्याच्यानंतर जे वरचा शर्ट आहे त्याची जी स्टिचिंग आहे स्टिचिंगमधून आतमध्ये पाणी जातं म्हणजे एकदा घालून बघितलं एका पावसामध्ये तर ते आतमध्ये पाणी जातं सीटपण बरोबर नाही आहे एकदम लो क्वॉलिटीची आहे कॅप दिलेली आहेत पन ती पण नीट बंद होत नाही म्हणजे आपला मॅझ्मिमम भाग गळ्याचा उघडा राहतो त्याने तिथून पण पाणी जातं तर हिची जी क्वालिटी आहे ती बिलकूल आवडली नाही आहे मला जे ठेवायला कव्हर दिलंआहे ते पण बरोबर नाही आहे म्हणजे भरपूर कॉम्पॅक्ट आहे एकदा ओला झाल्या नंतर त्याची घडी घालून आपण त्यात ठेवू नाही शकत तर ते बरोबर असलं पाहिजे होतं तर बिलकुल आवडलेलं नाही आहे हे प्रॉडक्ट मला